तुमच्या समाधान हॉटेलमधून मी पनीर बटर मसाला सॅलेड रायता पापड राईस मागवला होता परंतु ते तुमच्या उशिरा डिलेवरीमुळे सर्व थंड झालेले होते शिवाय मसाला चांगला नव्हता सगळे पदार्थ थंड झालेलेच होते शिवाय तेल नव्हते त्याच्यात पॅकिंग चांगलं नव्हतं उशिरा झाल्यामु उशीर झाल्यामुळे आम्हाला थांबायला लागलं खूप आमच्या घरी लहान मुले होती त्यांना खूप भूक लागलेली होती आम्हाला तिखट कमी लागतं आणि त्याच्यात तिखट खूप जास्त होतं ते नको होतं आम्हाला तुमचं जेवणाचं आम्ही खूप जणांकडून ऐकलं होतं की खूप चांगले जेवण तेथे मिळते म्हणून आम्ही ऑर्डर दिली होती पण आम्ही ती ऑर्डर देऊन आम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही तिथे पुढे तुमच्याकडे परत डिश ऑर्डर करणार नाही आम्हाला तुमची कुठलीच डिश आवडली नव्हती तुमच्या पनीर ब मसालामधे पनीर सॉफ्ट नव्हते त्याच्यात टेस्ट नव्हती अतिशय आमच्या लहान मुलांनासुद्धा आवडले नाही